बाईकिंग हे आवश्यक बाब झालेली आहे लोकांना बाईकिंगशिवाय आज जर घराच्या बाहेर निघायचं असेल तर बाईक आवश्यकच आहे आणि बाईक म्हणून काय होतो त्याला एक प्रकारची उर्जा मिळते कोणतेही काम सांगितलं ताबडतोब जातो भाजी आणायचे असेल एक किलोमीटर ताबडतोब बाईक घेऊन गेला पटकन भाजी घेऊन आ पायी जाणार केव्हा येणार केव्हा आटून जाणार त्याच्यापेक्षा लोकांना बाईकिंग ही आवश्यक बाब झाली प्रत्येकाला बाकिंगशिवाय आज पर्यायच नाही आज जिथे जरी सगळा ब टॅक्सी येतात जातात तोपर्यंत आपला माणूस बाईक घेतला जिथे वगे ते गेला आणि वापस आला त्यामुळे ते स दळवण्याच्यासाठी फार लवकर सुविधेपैकी चांगलं साधन झालेलं आहे त्यामुळं बाईकिंगचं बाईकिंगमुळं लोकाला एक उर्जा येते वेगात जातात आता वेग जशा त्याच्या प वयानुसार त्याच्यानुसार वेगवेगळाचा वापरा असतो सीनियर माणूस असतो तो आपला आपला स्लोमध्ये जातो पण नव तरुण पिढी फास्ट जातात त्याला तर काही दिसतच नाही फास्ट त्याचं चालवतात त्यामुळे त्याचा वेग जास्तच राहणार आणि त्या प्र बाईकमुळं खूप लोकांना सुद्धा प्रकारचे आजकाल छोट्या स्कूटीमुळं सामान आणणं हे आणणं ते सुद्ध सुद्धा आहे तर लोक त्याच्यामुळे बाईकिंगचे खूप प्रकार चांगलं आहे पण आहे आणि बाईकिंग देशातच पोलूशनच्या दृष्टिनंसुद्धा चांगला आहे ना